मराठी आपली मायबोली आहे मला ना मरा मला मराठी बोलायला खूप आवडतं माझी ज मायबोली मराठी भाषाच आहे आणि मराठीतच जे वाक्य आपण बोलतो म्हणजे आपण इतर कुठल्याही भाषेतून आपण आपले म्हणजे मनोगत किंवा फीलिंग्ज म्हणता येईल त्याला की व्यक्त करू शकत नाही तेवढ्या जास्त प्रभावीपणे आपण मराठीत मराठीत बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो जेणेकरून कुणाबद्दल आपल्याला खूप चांगलं काही बोलायचं आहे तर त्याबद्दल किंवा स्वतःला काहीतरी इतरांना सांगायचं आहे तर त्याबद्दल आपण मराठीतून व्यवस्थितपणे बोलू शकतो आणि मराठीतले असे काही काही वाक्य आहेत की जेणेकरून आपल्याला म म्हणजे आता उदाहरण घेता येईल तर सग आपण आपल्या नवऱ्याशी बोलतो अहो ऐकलत का हाव हे वाक्यसुद्धा एकदम असं आवडणारं वाक्य आहे मला आणि मराठी बोलायला मला खूप आवडतं आणि मराठीतून मी व्यवस्थित म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने माझ्या भावना व्यक्त करू शकते एवढंच